तीस नऊ दोन हजार तीन चौदा नऊ दोन हजार तीन वीस नऊ दोन हजार चार चोवीस दहा दोन हजार पाच एक एक दोन हजार एक